माझ्याकडे खूप जुने बाबासाहेबांचे पुस्तकं आहेत ते वाचण्याचा आम्हाला खूपच छंद आहे आणि ते पुस्तके आम्ही घ्यायला दरवर्षी दीक्षाभूमीवरून दुकान वगैरे लागतात तिथून आम्ही घेऊन खरेदी करून आणत असतो आणि ते माझं वाचून झाल्यानंतर आम्ही दुसऱ्यालासुद्धा द देतो किंवा याच्यातून काही तुम्ही बोध घ्या आवड घ्या शिका बाबासाहेबाचा मार्ग सुचवतो त्यांना